अकोला जिल्ह्यामध्ये स्थानिक धर्मादाय संस्था हे सामूदिक संघटना हे खूप चांगले काम करत आहे त्यापैकी एक गजानन महाराज संस्था आहे आणि एक गौरक्षण संस्था आहे जी या विषयावर काम करते आणि ती समाजामध्ये जे सकारात्मकच्या गोष्टी आहे त्याचा प्रभाव पाडतात ती जी आजूबाजूला वृद्धाश्रम आहे इथे बालसंगोपन गृहसुद्धा आहे फास्टर होमसुद्धा इथे आहे आणि इथे बेघर कुटुंबाचे संख्या वाढत असल्याचे काही निदर्शनात आलेले नाही आहे पण इथे जे लहान मुलासाठी बालसंगोपन गृह आहे त्यामध्ये जे आशाचे आशा वगैरे जे एजुकेशन आहे हे इथे आपल्याला उपलब्ध दिसत आहे इथे वृद्धाश्रम उपलब्ध आहे इथे त्यांना त्यांची सगळे संगोपन वगैरे चांगल्या प्रकारे इथे केल्या जात आहे वृद्धाश्रमामध्ये जे वृद्ध लोक आहेत त्यांना सर्व गोष्टी इथे उपलब्ध दिल्या जात आहे अकोला जन विकास मंडळ आहे ते इथे खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे बाल संगोपन गृहामध्ये फास्टर होम्समध्ये वृद्धाश्रममध्ये सुद्धा हे अकोला जन विकासचं जे मंडळ आहे आणि जे व्होकेशनल ट्रेनिंग प्रोग्रॅमसुद्धा इथे मुलांना आणि बऱ्याचश्या लोकांना दिल्या जाते